हां बोला

तुळ ए धाराशिवपासून तुळजापूर एक आहे वीस बावीस किलोमीटरवर ते साडे तीन पिठापैकी देवीचं मंदिर आहे तिथं तुळजाभवानी मंदिर ऐतिहासिक मंदिर आहे आणि तुळजापूरपासून नळदुर्गला नळदुर्ग पण एक ठिकाण आहे बघण्यासारखं तिथं राजा राणी धबधबा पावसाळ्यात वाहतो आणि उस्मानाबादपासून हातला देवी एक आहे आणि हातला हातला देवी हां हातला देवीतून एक साधारण डोंगरावर आहे ती आणि तिथं असं आहे की त्या देवीवर छत नाही आहे हां त्याचं असं वैशिष्ट्य आहे आणि पुरातन असं मंदिर आहे तिथं देवीचं मंदिर मंगळवार शुक्रवार गर्दी असते तिथं आणि जवळच तिथं तलाव पण आहे म्हणजे प त्याच्या खालच्या बाजूला आणि वनविभागाचं तिथं झाडी वगैरे लावलेली आहे वर एक म्हणजे चांगलं आहे तिथं वायरलेसचं ऑफिस आहे बाजूला बघण्यासारखं ठिकाण आहे ते हा वातावरण इथं समसीतोष्ण असतं असं जास्त थंडी नसते आणि उन्हाळ्यामध्ये वातावरण थोडं टेम्परेचर पण चाळीस बेचाळीसच्या दरम्यान असतं साधारण हो नाही नाही येतात ना आता इथंच कसं आहे माहिती का येरमळ्याला एडाईचं मंदिर आहे तिथं मोठी यात्रा भरते त्याच्यानंतर हातला देवीसाठी येतात आणि जास्तीत जास्त तुळजापूर मग तुळजापूरच्या देवीच्या दर्शनाला बाहेरच्या राज्यातूनसुद्धा लोक येतात ठीक आहे मग बोलू आपण तुम्ही ज्यावेळेस तुमचं असेल नियोजन त्याप्रमाणे करून देऊ ठीक आहे ओके ओ ओके थँक्यू